मी मंजे युटूबर पाहत असते काही नृत्यविषयक म्हणजे प्रसिद्ध जे जे कई चॅनेल आहेत जसे म्हणजे कोणते आर्टिस्ट असतात ते युटूबवर डान्सर असतात तर त्यांचे मी हे बघते म्हणजे त्यांचे व्हिडीओ बघते आणि त्यामधून व्हिडीओतून काही म्हणजे नृत्य पाहून पाहून म्हणजे काही सादर करायचं असते तर म्हणजे ज्यांची क कला शिकते त्यांचं स्टेप करायची जी काही पद्धत असते ती स्टेप म्हणजे कशा प्रकारे आपण म करायची तर ती मी पद्धत बघते त्यांची आणि अशा प्रकारे म्हणजे कोणत्या गाण्यावर कशा प्रकारे डान्स बसवायचा तर न तेही शिकते तेच्यावर तर माझे सर्वात जास्त न म्हणजे युटूबवरील आवडतीचे चॅनल तर आकाश वानकडे डान्सर आहे आकाश वानकडे डान्सर ही यूटूबवरील म्हणजे त्यांचं चैनल आहे तर त्या चैनलवरचे मला खूप स म्हणजे विडिओ आवडतात तर न तशा प्रकारे मी त्यांच्या चॅनलमधून काही डान्सचे म्हणजे स्टेप्स शिकत असते